मी ॲमेजॉनवरून एक टॉप मागवला आहे तो खूप छान आला आहे हो अतिशय अतिशय चांगला आहे त्याचा कलर पण खूप छान आलेला आहे हो साइज पण तीच आहे आणि म माझ्या मैत्रिणीला पण खूप आवडलेला आहे तो माझ्या मुलीला पण खूप आवडलेला आहे अजून आम्हाला मागवायचे त्याच्यावरचे टॉप त्याच साइजमध्ये पाहिजे आहे मला कलर वेगळे चेंज पाहिजे खूप छान आहेत ते टॉप आवडलेले ते